हॅलो शुभम बोलत आहे का कॅबवाला आम्हाला तुमची कॅब बूक करायची होती आम्हाला शेगावला जायचं आहे चार तारखेला तुमची कॅब आहे का हं आमचा ॲड्रेस वाशिम बायपास आहे तुम्ही येऊ शकसाल का मग चार तारखेला अकरा वाजेपर्यंत आला तरी चालेल अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आमची तयारी होऊन जाईल वाशिम बायपा हो वाशिम बायपासचा आहे ॲड्रेस आणि संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आपण परत येऊ शकू ओके